पी एम के व्ही वाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मला सहभागी व्हायचं होतं पण त्याच्यामध्ये मला प्रशिक्षण केंद्र कुठे आहे हे मला माहीत नाही त्यामुळे मी माझ्या मित्राला जवळच्या मित्राला संपर्क केला व त्याच्याकडून पी एम के व्ही वाय प्रशिक्षण केंद्रात सहभागी होण्यासाठी माझी मी इच्छा त्याला सांगितली ते प्रशिक्षण मी घेतल्यानंतर मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे व भविष्यामध्ये मी त्याच्यामधून मी स्वत ला ग्रोथ करेल व त्याचा फायदा मला कुटुंबासाठी सुद्धा होणार आहे यासाठी मला तो प्रशिक्षण घ्यायचं होतं त्यासाठी मित्राला मी बोललो त्यावेळेस त्यानी पी एम के व्ही वाय प्रशिक्षण केंद्राची मला माहिती दिली त्यानी नेटवरती जाऊन सर्च केलं त्यानंतर जे माझ्याजवळ ठिकाण आहे त्या ठिकाणी मला तिथे जाण्यासाठी मो मोबाईल नंबर असेल किंवा त्याचा मेल आय डी हा संपर्क त्यांनी मला काढून दिला व मी त्यांच्याशी संपर्क साधून पी एम के व्ही वाय या प्रशिक्षणाचे दिनांक विचार विचारात घेतला आणि येण्या जाण्याचा अंतर किती आहे या संदर्भात मी त्यांच्याकडून माहिती घेतली व मला त्या त्याच्यामध्ये मदत भेटलेली आहे